हॅलो हां मी स्मिता बोलते आहे फुरसुंगीमधनं बोलते आहे हां हां अहो तुमचा आमची गाडी उद्या तुमच्या बाजूला येणार आहे अजून एक दोन तीन दुकानांमध्ये माल द्यायचा आहे तर तुम्हाला काय काय भाज्या हव्या आहेत जरा सांगता का पालक आहे मेथी आहे कोथिंबीर आहे करडई आहे चवळी आहे हो आहे आहे आहे किती जुड्या हव्या आहेत बरं

काय होतं हां नाही बरोबर आहे काय होतं

ओके नाही ती तुमच्याकडे तुमच्याकडे जेव्हा आला ना पालक तेव्हा तो त्याच दिवशी नसेल आला तो मध्ये जे साठवतात आणि तुमच्याकडे पाठवतात त्यांच्याकडनं आला तर मग तो दोन दिवसाचा वगैरे असतो मग तो खराब होतो आणि आता जे म्हणते आहे ना की आमची गाडी डायरेक तुमच्याकडे याय आणि त्यामुळे तुम्हाला ताजा मिळेल पालक आणि आम्ही आदल्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी आम्ही काढणार आणि उद्या पोहचवणार त्यामुळे आता याबाबतीत नाही असं होणार किती हव्या आहेत पालकाच्या जुड्या

ओके हो हो हो ओके कोथिंबीर एकदम ताजी आहे एकदम ताजी आहे हो हो अगदी ताजी आहे आणि छान ताजी पण आहे आणि चव पण खूप छान आहे आमच्या कोथिंबिरीची हो वास चव सगळं छान आहे हां हो हो भोपळी मिरची आहे किती हवी किती किलो नाही पातळ भोपळ्या मिरच्यांचं त्या खराब पण लवकर होतात ही चांगली आमची चांगली आहे भोपळी मिरची तुम्ही एकदा घेऊन बघा आणि हां बरं बरं ठीक आहे दहा किलो दहा किलो तुम्हाला हवी असेल तर पिशवीतनं येते तुम्ही जर वीस घेतलं तर त्याचा अख्खा क्रेट येतो तो तुम्हाला स्टोर घ्यायला चांगलं राहतं ठीक आहे हो ठीके आहे ओके हां आलं किती हो तयार आहे

ओके ठीक आहे हो ओके हो उद्या गाडी येते सकाळी तुमच्याकडे साधारण साडे सातपर्यंत वगैरे येईल गाडी हो हो हो लिहून घेतली हो हो टोमॅटो हवा का टोमॅटो ताजे काढलेले आहेत बरं ओके हो ठीक आहे ठीक आहे चालेल हो उद्या येईल गाडी साडे सात वाजता तुमचा नंबर देते हो चालेल हो कळवून ठेवते तुम्हाला मेसेज करते मी हो चालेल ओके हो मी ड्रायव्हरकडे सांगेन बिल पाठवेन त्याच्याकडे मग तुम्ही मला हां ट्रान्सफरही करू शकता पाहिजे तर तुम्ही भाज्या आधी बघा आणि संध्याकाळपर्यंत दिलं तरी चालेल हो हो चालेल ठीक आहे ठीक आहे ओके अच्छा